माझ्या समाजाबाहेर प्रवास करताना मला असं कधी भेदभाव किंवा असं काय जाणवलं तर नाही आहे पण हां महाराष्ट्रामध्ये मला जाणवलं नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा भरपूर समाज आहेत किंवा भरपूर असा जाती आहेत त्यांना अजूनही भेदभाव जाणवतो आपल्याला बरेच असे गाव आहेत किंवा तिथले ते काही कल्चर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेदभाव खूप जास्त जाणवेल तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये फिरलात किंवा आपले आसपास जो फिरला आहे तर बरेच जाती आहेत बरेच जमात आहेत किंवा जे समाज आहेत त्यांच्या संस्कृती खूप वेगवेगळ्या आहेत ते आपल्या संस्कृतीसोबत थोड्याफार संलग्न असतात किंवा सेम असतात पण त्या थोड्याफार वेगळे असतात प्रत्येकाची काहीतरी वेगळी जीवनशैली म्हणू शकतो किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत त्या आपण इथं बघायला मिळू शकतात पण याचा अर्थ असा नाही की भेदभाव जाणवतो त्याच्यामध्ये विविधते जाणवते आपल्याला तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता नॉर्मली माझ्याच गावामध्ये आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत वेगवेगळे असे समाज आहेत प्रत्येकाच्या समाजामध्ये वेगवेगळी संस्कृती आहे किंवा वेगवेगळं तिथलं कल्चर आहे त्यामुळे तुम्हाला विविधता जाणवते तुम्ही भारतामध्ये फिरलात भारतामध्ये भरपूर समाज भरपूर जाती भरपूर जमाती आहेत तुम्हाला समाजामध्ये जास्त भेदभाव जाणवत नाही आहे परंतु जाती जातींमध्ये तेढ अजूनही आहे स समाज बोललो की आपल्याला नॉर्मली त्यांच्या विविधता आल्या त्यांची जीवनशैली आली त्यांचं राहणीमान आलं त्यांचं खाणं आलं त्यांचं राहणं आलं त्याच्यामध्ये तुम्हाला विविधता त्यांचा पेहराव समाज समाजांमधला त्यांचा पेहराव त्याच्यामध्ये विविधता जाणवते पण विविधता ही या गोष्टींमध्ये जाणवते जास्त भेदभाव ह्या गोष्टींमुळे जाणवतो पण त्यांनी कुठला वेगळा किंवा वाईट अनुभव नाही आहे त्याचा ते मला तरी अजून जाणवलं नाही आहे किंवा कुठल्याही समाजामध्ये वेगळ्या समाजामध्ये मी गेलो आहे आणि मला काय वेगळा असं वागणूक दिले किंवा भेदभाव दिला आहे फक्त एवढंच आहे की तो समाज आपल्याला किती वेगळा आहे एवढं समजतं मग त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टी कसे घ्याल त्याच्यावर डिपेंड आहे तर बघू शकतो नॉर्मली माझ्या समाजामध्ये कोणी आलं तर त्याच्यावर त्याला त्या गोष्टी वेगळ्या असेल त्याला वेगळं वाटू शकतो पण तो भेदभाव केला जात नाही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये की बघाल किंवा भारतामध्ये बघाल की आपण वेगळे यामध्ये यामुळेच आहोत की आपल्याकडे खूप साऱ्या संस्कृती असून आपण एकजूट आहोत त्यामुळे आपण एकत्र आहोत नॉर्मल बघितलं आहे आणि या सगळ्या संस्कृती असेल आणि समाज असेल त्याच्यामुळंच आपण पुढे जातो आहे यांना हा अविभाज्य घटक आहे समाज हा तुमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे त्याला तुम्ही डिवाईड करू शकत नाहीत फक्त समाजाबद्दल जर काय बोलणं झालंच तर एवढंच आहे की त्याच्यामध्ये विविधता आपल्याला जाणवते तुम्ही तुमच्या समाजामध्ये आणि दुसऱ्या समाजातून विविधता बघू शकता त्याच्यामध्ये कुठलाही तुमच्यासोबत भेदभाव होतो असं नाही आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्यामध्ये वेगळं खूप आहे प्रत्येक समाजाची वेगळी जसं मी बोललो वैशिष्ट्य आहेत तर तेवढं जाणवलं मला असा भेदभाव नाही जाणवला किंवा असं वाईट अनुभव कुठलंच नाही आहे पण हां जसं मी तुम्हाला म्हटलं की भरपूर जातीजमाती बे समाज आहेत त्यांचे वेगवेगळे कल्चर आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत फक्त तेवढंच आहे की ते त्यांचं वेगळेपण आहे त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही आहे